हॅलो झाला चालेल माझं नाव शकुंतला आहे माझ्या घरी लग्नाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आम्हाला हेअरस्टाईल करायची होती आणि कपडे वगैरे घालायचे होते म्ह म्हणजे असे नवीन नवीन तर मला पातळ घालायचं आहे सुनांना पण नवीन नवीन साड्या घालायच्या आहे आणि हां हां हां

हो पण हेअरस्टाईल आणि जुडा वगैरे करायचं आहे मला आणि सुनांना छान अशी वेगळीच हेअरस्टाईल करायची आणि साडी वगैरे इथंच येऊन घालून द्यावं लागेल ना हा

हो का किती रुपये घ्याल पण लहान मुलांची पण तयारी आहे त्यामध्ये त्यांना हो का त्यांना त्यांची तयारी आहे आणि सर्व तुमची जर तयारी लवकर झाली तर आमची पूर्ण फॅमिलीची तयारी करून द्यावं द्यायला वेळच लागेल ना म्हणून तरी इकडेच येऊन जाल म्हटलं हो त्याच्यामुळे मला आम्ही देऊ पाचशे रुपये देऊ हो तर आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे करायचे आहे ना कारण आमचे फॅमिलीतले एवढे जण आहे आणि बाकी पाहुणे वगैरे आहे त्यांची पुन्हा साधारण करून द्यायचे आहे मेकअप वगैरे हो म चेहऱ्याचा वगैरे मेकअप करायचा आहे चेहऱ्याचा मेकअप करायचा आहे हो यावं लागेल ना तर आम्हाला तुम्हा आम्हाला मग आम्हाला परवडलं पाहिजे असं सांगा तुम्ही बरोबर कारण भरपूर लोक असल्यामुळे तुम्हाला चांगलं परवडेल ना कमी थोडेसे कमी घ्याल बा पैसे हां हां हो